नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी मला लहानपण्यापासूनच पोहणे फार आवडतं हा माझा आवडता छंद आहे पोहणे हा एक खेळ असून जास्त प्रसिद्ध नसून देेखील ऑलंपिक्स व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये याचे फार महत्त्व आहे ह्या स्पर्धेमील भाग घेणारे अनेक होण्या्च्या खेळाडूंची मला माहिती आहे त्यामधील काही खेळाडू म्हणजे मायकल फिलिप्स मायकल फिलिप्स हे जगातील सर्वात प्रसिद्ध पोहणारे आहेत त्यांनी ऑलिमपिकमध्ये एकूण तेवीस सुवर्णपदक जिंकले आहेत ते फार मेहनती आणि लक्ष केंद्रित करणारे खेळाडू आहेत मी त्यांना माझं प्रेरन मी त्यांना माझं प्रेरणा मानते कारण ते कधीही हार मानत नाहीत आणि खूप चिकाटीने मेहनत करतात तसेच पीआ टॉम्लिसन ही एक इंग्लडची एक खूप हुशार पोहणारे आहेत तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक जिंकले आहेत ती मला आवडते कारण ती तिच्या देशासाठी खूप प्रेमाने खेळते व कधीच हार मानत नाही अशीच अजुून एक खेळाडू म्हणजे कहली क्लार्क ती एक युवा पोहणारी आहे तिने एशियन चॅम्पियनशिप मध्ये पदक मिळवले आहेत ती मला प्रेरणा देते कारण तिने फार कमी वयात खूप मोठी कामगिरी दाखवली आहे